माझ्याकडे वेगवेगळ्या देशातल्या नाण्यांचं कलेक्शन आहे मी बाहेर गेल्यास वेगवेगळ्या देशातील नाणी कलेक्ट करून जपून ठेवून देते माझा तो छंदच आहे मी त्याला एका डायरीत चिटकवून टाकते आणि त्याच्याखाली त्याची माहिती लिहिते तो किती रुपायचा आहे किंवा कितीची नोट आहे कशाचं त्याची त्यांचं कुठलं आहे कोणत्या देशातला आहे ती त्या देशाचं नाव त्यानंतर त्याची पूर्ण माहिती तो किती किती रुपायचा आहे कसा हे झाला असं सगळं लिहून ठेवते मी आणि मला हे खूप आवडतं त्यानंतर मी प्रत्येक देशाचा वेगवेगळ्या पेजवर डायरीमध्ये ते चिटक नाणी चिटकवलेली आहेत पहिल्या पेजवर मी आपल्या भारताच्या सगळ्या पैशांचे नाण्यांचे प्रकार चिटकून ठेवलेले आहेत त्याच्याविषयीची माहिती सर्व गोष्टी मी त्याच्यावर चिटकवून ठेवल्या आहेत नंतर मी बऱ्याच देशात गेले होते तिथल्या नाण्यांचे प्रकार तिथल्या सगळ्या नाण्यांवरचे शिक्के त्याच्यावर असलेले सगळे डिझाईन्स त्याची पूर्ण मााहिती कलेक्ट करून मी अल्बममधल्या डायरीमध्ये चिटकवून ठेवलेले आहेत आणि माझ्याकडे ते पे चित्रप म्हणजे फोटो पण आहेत जे मी कंम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत आणि मी त्या रील्स पण टाकते इंस्टाग्रामवर वगैरे त्याचे खूप लाईक्स येतात मला आणि मला बरेच जणं म्हणतात की हा तुझा खूप चांगला छंद आहे